नाट्य दीक्ष दिग्दर्शकाला रेखाटणी आलंच पाहिजे जर त्याला ते योग्य कारण त्यांनी ते रेखाटलेलं असतं की त्यालाच माहिती असेल की एखाद्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट व्हायचं आहे कलाकाराने त्यामुळे आधी त्याने ते व्यवस्थित केलं तरच तो कलाकाराला सांगू शकेल आणि सिच्युएशन हँडल करू शकेल किंवा एखादी गोष्ट चुकली तरी त्याने रेखाटलेलं असल्याने त्याचा पूर्ण अभ्यास झालेला असणार आहे त्यामुळे एखादी जरी गोष्ट चुकली तरी तो तिथे तू सुधारू शकतो त्यामुळे नाट्य दिग्दर्शकाने रेखाटन के येणे गरजेचंच असतं